भावे वाचनालय सांगली येथे मला सभासद सभासदत्व आहे आणि त्या वाचनालयाचा मी एक सभासद आहे वाचनालयामध्ये बसताना किंवा वाचनालयामध्ये मी जेव्हा जाऊन अभ्यास करत असतो तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं वलय निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं म्हणजे वातावरण निर्मिती वेगळ्या प्रकारची होते वाचनालयात हा घरी आपण वाचन करतो किंवा मोकळ्या जागेत जाऊन आपण वाचन करतो यामध्ये खूप फरक आहे म्हणजे एखादे विशिष्ट ठिकाणच त्याला का बेष्ट असतं तर ते ह्याच्यासाठी आता बघा व्यायाम हा जिममध्येच करतात किंवा व्यायामशाळेतच जाऊन करतात त्यासाठी कारणं आहेत बाबा त्या त्या ठिकाणी ते ते महत्त्व तर तसं वाचनालयामध्येच वाचन संस्कृती जास्त प्रमाणात आढळते किंवा वाचनालयातच त्याची किंमत जास्त आहे जिथं तर त्या वाचनालयामध्ये मला जाऊन जवळपास आता एक वर्ष होत आलं मी तिथं कायम जातो रोज मी तिथं त्या वाचनालयात जाऊन पुस्तकं नवनवीन पुस्तकं वाचतो परवाच मी मुकुंद जोगांचं वेदांत असणारा पुस्तक आहे ते मी वाचायला घेतलं वेद वेदांत हा आपल्या आयुष्यामध्ये असणारा फार अत्यंत बघा ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हा एक असा अनुभव आहे की ब्रह्मसत्य आहे तर जगन मिथ्यत्वच तयार झालं पाहिजे इथे तिथं जाण्यापेक्षा ब्रह्म हे कसं आपल्या सभोवताली आहे हे मला परवाच्या वाचनातनं समजलं आणि विशेष म्हणजे तिथं पाणिनीय अर्थशास्त्रांचं अर्थशास्त्र म्हणून एक पुस्तक आहे ते पण खूप अमूल्य आहेत हो असे काही पुस्तकं इतकी अमूल्य आहेत की त्यांना म्हणजे इतकं त्यात सार भरलेलं आहे की ते बाजारात विकत मिळू शकत नाहीत ते म्हणजे ते जे सार असतं ते सार विकत घ्यायला गेलं तर मिळणार नाही आपल्याला अशा फार महत्त्वाच्या पुस्तकांमधून आपल्याला हे सार मिळतं आणि आमच्या वाचनालयामध्ये असे पुस्तकं आहेत हां तर दुसरा वे व मुद्दा ते सापडले आम्हाला वाचनालयामध्ये असे काही पुस्तक सापडली वेदवेदांतांवर की त्यात आयुष्याचं सार मांडले आहे म्हणजे वेदांत एकदा वाचलं की कशाचीही आशा नसते माणसाला वेदांत वाचायला सुरू का करावा वेदांताचं फळ काय आहे वेदांत वाचल्यानं काय होतं अ वेदांत म्हणजे उपनिषद आहे उपनिषद प्रमाण ज्याला उपनिषद वाक्य प्रमाण आहेत त्याला वेदांत म्हणतात मग वेदांत साराची पुस्तकं जास्तीत जास्त वाचावी मग ते परवडते परवडतात का तर नाही म्हणजे कसं आहे की किमती त्याच्या जास्त असतातच मग कायतरी डिस्काऊंटमध्ये काहीतरी कुठून तरी काहीतरी प्रोसेस करून किंवा त्या ग्रंथालयात जाऊन तिथल्यांना अ विनंती करून डिस्काउंटमधनं ती पुस्तकं मिळवली तर आपल्याला त्याचा उपयोग जास्त प्रमाणात होतो वेदांत नावाचं पुस्तक आहे परवा मी एक पुस्तक वाचलं त्या पुस्तकामध्ये असं सांगितल आहे की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती म्हणजे ब्रह्म हे जर का सत्य असेल तर तुम्ही इथे तिथं जाण्याचा विचारच करू नका ब्रह्मच सत्य आहे एवढंच या खूप अमूल्य अशी पुस्तकं आहेत ज्यातनं वाचन संस्कृती ही एक अविभाज्य घटक ठरलेला आहे